हॅलो मी ही मी तुम्हाला एक ऑर्डर दिली होती तर फ्लिपकार्टवरून तुम्हाला ऑर्डर दिली होती आणि ती त्या ऑर्डरचा पत्ता मला आता बदलायचा आहे तर तुम्ही नवीन पत्ता मला नवीन पत्त्यावर तुम्ही डिलीवरी करू शकता का कारण की चुकीने तो पत्ता दुसरा टाकण्यात आला होता तर तुम्ही नवीन पत्त्यावर डिलीवरी पाठवा